एक्सक्यूज मी मॅम मी आरोग्य विमांतर्गत तुमच्याकडे काही तुमच्या लॅबॉट्रीमध्ये काही टेस्ट करायला आलेले आहेत तर तुमच्याकडे कोणत्या कोणत्या टेस्ट उपलब्ध आहेत मला थोडी माहिती हवी होती तर तुम्ही ते द्याल का अच्छा ठीक आहे हां थँक्यू थँक्यू मला फुल बॉडी चेकअप वगैरे करायचं असेल तर मग ते पण ते पण तुमच्या इथे अव उपलब्ध आहेत का अच्छा शुगर डायबिटीज डोळ्या रॅट म्हणजे डोळ्याच्या अंदरचे जे रॅटीना टेस्ट ते पण होतात नां बी ट्वेल्व्ह व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन के व्हिटॅमिन ई व्हिटॅमिन ए ए वगैरे याची पण टेस्ट होते अच्छा क्रिटीनाईन ॲसिडिटीची वगैरे पण टेस्ट होते ना अच्छा आणि शुगरची आणि डायबिटीसची टेस्ट वगैरे तुम्ही जेवणा अगोदर ख्या करतात की जेवणानंतर वगैरे कर केली जाते अच्छा आणि जर बाकीच्या सर्व कोणत्याही टेस्ट करायच्या असेल तर मग त्याच्यासाठी तुमा म्हणजे तुमचे तर टायमिंग काय आहे म्हणजे प्रत्येकासाठी वेगवेगळा टायमिंग आहे की की आपण कधीही आलो तर तुम्ही करून द्याल वगैरे अच्छा तुमची लॅब कितीपर्यंत चालू वगैरे राहतात अच्छा मी किती वाजता येऊ मग हे सर्व टेस्ट करा मला मला सध्या डायबिटीज आहेत मी डायबिटीजची गोळी घेते तर मग मी आदल्या दिवशी गोड खायला पाहिजे की नाही म्हणजे गोड गोड खायला खाल्लं तर तुम्ही टेस्ट करू शकता का की किती वेळानंतर मी गोड खावं अच्छा आणि जेवायच्या अगोदर च्या कोणत्या कोणत्या टेस्ट आहे जेवायच्या नंतर कोणत्या कोणत्या टेस्ट आहे ओ अच्छा आणि मी माझी अपॉइंमेंट तुम्ही सध्या नोंद करून घ्याल का की हां आणि तुम्हाला ते लॅ टेस्ट वगैरेचे क म्हणजे जे पेमेंट वगैरे आहे ते कसे करायचे ऑनलाईन करायचे कॅ कॅश द्यायची आणि ते आणि आता तुम्ही माझी अपॉइंमेंट घेतली तर याची रिसिप्ट वगैरे आहे का अच्छा मी आता मग ठीक आहे मी तुम तुमच्या तुम्ही तुमचा उपलब्ध टाईम दिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद